मराठी भाषेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झा वापर झाल्यामुळे इंग्रजी शब्द अधिक वापरता वापरात येत आहेत दुसरं म्हणजे तंत्रज्ञानामुळे संदेश पोचवणं आता एकदम सोईस्कर झालं आहे आणि त्यामध्ये कसं आत्ता झालं आहे मोबाईल्समध्ये नको नको ते गेम्स आल्यामुळे जे पारंपरिक खेळ होते जे ति खेळले जात जे खेळायचो खेळ ते पण इंटरनेट त याच्या द्वारे कमी झाले लोक मोबाईलमध्ये बीजी जास्त राहायला लागली स संवाद एकामेकाला मेसेज संवाद तो संवाद कमी पडायला लागला त्यामुळे मराठी भाषेचा वापर आता थोडा थोडा कमी होत चाललेला आहे दुसरं म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे मराठीतील बोलणे हे इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना आजकाल थोडंसं कठीण होत चाललेलं आहे तर हा बदल मराठी भाषेचा वापर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बदललेला आहे